अरे म्याचबा पाहू राहिला का एम आयची अरे एक पण विकेट नाही पाडली किती भारी खेळू राहिला तो रोहित मग रे यार अरे ती आर सी बी पचकली रे पण नाही रे पण ती पण टफ देईन तुम्हाला आपले रन बी उराच्या वर गेले त्यांच्या हा म्याच फिक्सिंग बिक्सिंग तर नाही ना म्याच फिक्सिंग बिक्सिंग तर नाही केली ना अरे पण ती पण भारी खेळू शकता भावड्या माहीत आहे का तुला हा एक पण बॉल मिस नको करू आता सगळी पहा पूर्ण वोल्युमर कोण आहे काय माहिती हे मी पाहत नाही मी ऑनलाईन स्कोर बघतो आहे म्हणून तुला विचारलं तू टी वीवर पाहत आहे का

अरे लय धुवाधार म्याच चालू आहे म्हणून तुला सांगू राहिलो फोन केला मीनं विकेट काय दोनच तर विकेट पडल्या तुमच्या तू पाहून नाही राहिला का हा हा लावून पहा एकदा लय भारी खेळून राहिले ते अरे अरे ते पहा लवकर रोहितची विकेट पडली हा टी वी लाव टी वी लाव लवकर लाव रे पोरं नाराज झाले ग आमच्या इकडचे आता कोण येतं आहे काय माहीत पांड्या येते का आता आमचीबी सी एस के वाल्याची म्याच आहे ना तुमच्यासोबत पाच सहा दिवसात हा सोबत बसून पाहू मग हा फोन ठेवू नको एक बार लावून पहा किती झाला तर ठीक आहे ठीक आहे लाव ठेवतो मग हो